हॅलो हां बोला हां बोला हो माझ्याकडे गाडी आहे हा हा बोला बोर धरणला जायचं आहे न तुम्हाला हो तर किती सीट आहे तुमच्याकडे किती जणं आहे तुम्ही दहा शीटा आहे का तर ठीक आहे ना घेऊन जाऊ न किती वाजता जायचं आहे अकरा वाजता जाऊ तर मी तरी दोन हजार रुपये ला लागेल मला

हो ए ए सी अगर तुम्हाला ए सी पाहिजेन तर मग त्याचा थोडासा चार्ज जास्त लागेल न कम से कम तेवीसशे रुपये लागेल मग हो तर मग तेवीसशे रुपये लागेल कारण का ती ए सी चालू केल्यावर नाही का गाडी ॲवरेज कमी देते ना म्हणून नाही दोन हजार कमी होते आणि तो रस्ता पण खराब आहे ना डीपमध्ये आहे बोर धरण तुम्हाला मी तिथे जागेवर पण नेऊन द देते लागेस तुमची जिथं रूम असेल तिथे मी नेऊन देते बोर धरणला नाही नाही तरी कुठे कुठे रस्ता थोडासा हेच आहे मला माहीत आहे ना माझं नेहमीचंच आहे नाही ते विषय बरोबरच होते कारण का तुम्हाला अगर ए ए सी पण पाहिजे ना आता तुमचं पण बरोबर आहे गरमीचे दिवस ए सी पाहिजे ए सी असल्यावर थोडंसं चार्ज जास्तच लागते ना ए सी नसती तर मग मी कमी केली असते मग दोन एक हजार रुपयामध्ये मी नेलं असतो तुम्हाला नाही न तेवीसशे रुपये म्हणत आहे मी तुम्ही सांगा फायनल फायनल की किती रुपये द्याल

ठीक आहे एकवीसशे रुपये देऊन देजा मी अकरा वाजता सेलूला येऊन जाईल एकवीसशे रुपये

ठीक आहे